अशे भरपूर मराठी पुस्तकं आहेत जे वाचल्याने तुम्ही नक्कीच मोठ्यानेच असाल त्यातले काही म्हंजे मी जास्त करून पु ल देशपांडे यांची पुस्तकं वाचले आहेत आणि पुलं देशपांड्यांचंही सांगायचं झालं तर असा मी असामी हे एक पुस्तक आहे ज्यानं जे वाचताना मी फार मोठ्याने हसत होतो कारण त्यामधे काही किस्सेच असे छान पद्धतीने रंगवले आहेत त्याची काय अवस्था होते जेव्हा त्याची मुलं सोबत असतात बायकोसोबत असते आणि जुना काळ आहे आणि नाटक बघायला गेले तर तो सांगतो की जेव्हा मी नाटक बघायला गेलो तेव्हा नाटक सुरू झालं आणि समोरचा स्टेजवरचा कलाकार रडत आहे तर माझ्या मुलाने लहान मुलानी जोरदार जोरात प्रश्न विचारला की हा बाबा बुवा का रडत आहे तर याच्यामुळे हसू नक्कीच येतं लहान मुलांच्या काही गोष्टी आहेत आणि तो म्हणतो की माझी बायको रडत होते आणि मी आळीपाळीनी मुलांच्या चड्ड्या बदलत होतो आणि त्यांना काहीतरी खाऊ घालत होतो म्हणजे नक्कीच शी शू ते करतात आणि त्यांना काहीतरी परत खाऊ पिऊ घालणं असाच एक प्रकार नाटकला ते गेले होते आणि जात असताना त्यांच्या मुलाला तहान लागते कारण त्यांचं म्हणणं आहे की कोणतंही कोल्ड्रिंकचं दुकान पाहिलं की माझ्या मुलाला तहान लागते किंवा भूक लागते तसेच असे भरपूर किस्से त्याच्यामधे रंगवले आहेत ज्या पुस्तकाने मला हसवलं असं असा मी असामी हे एक ना पुस्तक आहे त्या पुस्तकामधेही तो जेव्हा फॉरेनला जायचे त्याला म्हणजे भारताबाहेर जायची त्या जेव्हा वेळ येते त्याला ते त्याचे कोटसूटपासून शूज ह्या सगळ्या गोष्टी घेणं त्यांची साईज त्याच्यामधे त्याला होणारं गरम आणि ॲक्च्युअल तिथं गेल्यानंतर त्या कोटसूटचा काय उपयोग होतो आणि भारतात आल्यानंतरही तो कोट तसाच पडून राहतो त ह्याबद्दल त्याने फार त्यांनी फार सुंदर प्रकारे रंगवलेलं आहे असामी असामी हे पुस्तक असं आहे की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आपल्या आयुष्यात नक्कीच घडलेल्या असतात आणि आपल्याला ते वाचताना आपले काही किस्से आठवतात आणि फारच हसू येतं त्याच्यामुळे असा मी असामी हे एक पुस्तक आहे जे वाचल्यानंतर मला फार मोठंमोठ्याने हसू आलं होतं